मी शाळे आणि कॉलेजमधे असताना भरपूर शास्त्रज्ञांबद्दल माहिती मला मिळालेली यामध्ये आर्यभट हे शास्त्रज्ञ आहे तसेच न्यूटन आहे यांनी आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला भौगोलिक म्हणा गणित म्हणा प्रत्येक विषयामधे आपले भारतीय शास्त्रज्ञ नावाजलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून आपल्याला गुरुत्वाकर्षण शून्य अशा भरपूर साहित्याची माहिती या शास्त्रज्ञांनी आपल्याला करून दिलेली आहे